हो मला जी आवडलेली वस्तू आहे किंवा रेसिपी आहे ती मी बनवायला घेतली आणि जर ती माझ्या मनासारखी नाही झाली तर मी ती सोडून मी दुसरं ट्राय करते म्हणजे उदाहरणं तर मी भाकरी हातावरची जे भाकरी बनवतात ते हातावरची भाकरी मला नणवता येत नाही बनवायचा प्रयत्न करते मी पण मला बनवता येत नाही मग ते हातावरची भाकरी मला नाही जमली तर मग ती पोळीपाटावर मी लाटून त्या भाकऱ्या तयार करते